हॅलो हां नमस्कार मी सुभाष वसईकर बोलतो आहे मी पी एम के व्ही वाय प्रशिक्षण क केंद्रामध्ये हेवी व्हेकल ड्रायविंग स्किल्ससाठी अर्ज केलेला आहे आणि मा माझ्या माहितीप्रमाणे पुढल्या आठवड्यापासून ते प्रशिक्षण चालू होत आहे पण त्याचं वेळ वेळापत्रक मला मिळालं नाही आहे तर मला ते कळेल का की साधारणतः ट्रेनिंग सेशन्स केव्हा चालू करतायत म्हणजे सकाळच्या सत्रात असतील की दुपारच्या स सत्रात असेल तर ते मला कसं कळेल म्हणजे तुम्ही जर मला वेळापत्र पाठवू शकलात तर फार मदत होईल थँक्यू